मला पुस्तक वाचण्याची आवड आहे पण मी असं एखादं ठरवून बुक नाही वाचत मी आतापर्यंत एक पुस्तक वाचून किती दिवसात कंप्लीट केले हे ते त्या पुस्तकावरून ठरवलं जातं पुस्तक जर मोठा असलं तर मी काय करत असते प्रत्येक पुस्तकाचे पूर्ण पेजेस मोजायचे नंतर त्या पुस्तकांच्या पेजेसला चार चार म्हणजे त्याचे चार भाग पाडायचे पेजेसचे त्या पेजेसचे चार समजा जर पुस्तकाला चारशे पेजेस असले तर मी शंभर शंभर शंभर असे त्याचे चार भाग पडते आणि मग ते चार भाग एका दिवसां मध्ये एक भाग जर कंप्लीट होत असला तर ते कंप्लीट करायचा नाहीतर मग आठ दिवस दिवसामध्ये त्याचा एक भाग कंप्लीट करून असं अशा प्रकारे मी ते पुस्तक कंप्लीट करते पुस्तक किती दिवसात वाचायचं हे तर मी पुस्तक पाहून आणि पुस्तकाच्या पेजेसवरून ठरवत असते आणि तसं तर मी पुस्तक हे कसं आहे त्या त्याच्यानुसार ठरवते की पुस्तक किती तास वाचायचं पुस्तक जर असं मस्त मला आवडण्यासारखं आणि काहीतरी जाणून घ्यायसारखं उत्सुक असेल तर मी एक किमान ते पुस्तक तीन तीन चार चार तास एकदा सलग वाचू शकते पण जर पुस्तक बोरिंगवाणं मला कंटाळा आणणारं असं असलं तर ते मी एक ते दीड तास सलग वाचते आणि नंतर थोडंसं ब्रेक घेते नंतर पुस्तकं वाचते अशा प्रकारे मी त्या पुस्तकावर डिपेंड करतं की ते पुस्तक कसा प्रकारे आहे त्याच्यानुसार मी पुस्तकं वाचते आणि माझं असं ठरलेलं कुठलं मानसिक साप्ताहिक तसं काही नाही मला पुस्तक वाचण्याची खूप आवड आहे म्हणून मी पुस्तक वाचत असते बाकीच्यांसारखंच काहीजणांचं असं ठरलेलं असतं की हेच साप्ताहिक मानसिक ध्येय ठरवून ते पुस्तक वाचतात माझं तसं काही नाही तर मी पुस्तक पाहते ते पुस्तक कसं आहे याच्यावर डिपेंड करतं की मी पुस्तक किती तास वाचते आणि किती दिवसात किती वेळात ते पूर्ण करते सलग चांगलं पुस्तक असलं ते मी चार ते पाच तास वाचू शकते आणि मला बोरिंगवालं वाटणारं कंटाळावालं वाटणारं पुस्तक असेल तर ते पुस्तक मी एक ते दीड तास वाचत असते आतापर्यंत मी खूप पुस्तकं वाचली त्याच्यात माझं ते पहिलं आणि आवडलेलं पुस्तक मृत्यूंजय हे त्याला जवळपास पाचशे ते सातशे कायतरी पेजेस आहेत ते पुस्तक मला खूप आवडत होतं वाचायला जसं पुढे पुढे वाचायला इंटरेस्टिंग म्हणजे असं वाटायचं की पुढे काय होत आहे पुढे काय होत आहे त्यामुळे ते पुस्तक मी किमान एक तर एक कधी पण बसल्यानंतर त्या पेजेसचे शंभर ते पेजेस वाचतो उठत नव्हते त्या असं तर मी ते काही तरी सात ते आठ दिवसामध्ये कंप्लीट पुस्तक केलं होतं पाच ते सहा तास मी बसलेलं ते माझं पहिलं पुस्तक होतं पहिल्यांदा मी पुस्तक वाचायला घेतलं आणि पाच ते सहा तास वाचलं नंतर ठेवून दिलं दुसरं काहीतरी केलं असं केलेलं ते माझं पहिलं पुस्तक आहे त्यामुळं मला पुस्तक वाचताना माझा असं ठरलेला वेळ किंवा ठरलेले असे तास असं काही नसतं तर त्या पुस्तकावर डिपेंड असतो की मी ते पुस्तक किती तास आणि किती वेळ वाचते